मी प्रिन्सिपल बोलतोय कॉलेजचा ते थोडा क मी दर्डा इंजीनियरिंग कॉलेजमधून बोलत आहो ते काही मुलांचे ड्रेसेस शिवायचे आहे म्हणजे ड्रेस कॉस्ट्यूम आहे कॉले कॉलेजचं ते शिवायचं आहे तर तुम्ही एका ड्रेसचे किती घेसाल पैसे मुलीपण आहेत त्यामध्ये हां मोठेपण कपडा आमच्याचकडून राहणार फक्त तुमची शिलाई राहणार ड्रेसमध्ये

तरी तीनशे चारशे असेल

ते दोनतीन महिन्यामध्ये द्यावं लागेल

हं हं हं बरं ठीक आहे न मग तुम्ही सांगा मला किती लागेल काय लागेल तर तुम्ही मेजरमेंट घेण्यासाठी येऊन जा मग

हां शर्ट पॅन्टच आहे नाही मुलींनाही शर्ट पॅन्टच आहे

बरं बरं ठीक आहे चालेल ना